हां हां बोला ना हां बोला हां बोला ना काय कार्यक्रम आहे तुमच्या इथे बरं आता आमच्या जवळ प्रत्येक फुलाचा रेंट वेगवेगळा आहे जसं की आता तुम्हाला गुलाबाचं फुल हवं असेल तर गुलाबाचं एक फुल आम्हाला आम्ही पन्नास रुपयाचा देतो पण जर तुम्हाला डझनमध्ये हवे असतील तर तुम्हाला तेच फुल आम्ही कमी किमतीत देऊ शकतो

हां मग अजून झेंडूचे पण फुलं आहेत तुम्हाला कारण की कुंभमेळा म्हटलं म्हणजे डेकोरेट करायला लागेल ना हां बोल हां हां हो चालेल ना पण तुम्हाला माळ कशी किती लांब पायजेले ते सांगतात का कारण की कोणाकोणाला हो चालेल चालेल हो तेच विचारत होते की तुम्हाला एक फक्त असं झेंडूचेच फुलं पाहिजे की झेंडूच्या फुलांमध्ये काही पेटल्स टाकलेला चालतील किंवा म्हणजे असं हां हां हो चालेल हां ती किती हां तेच ती छोटी हवी आणि तुम्हाला काही कार्यक्रम आहे तुमच्या इथे तर मग गजरे पाहिजेत का पाचच हवे आहेत का हो हो चालेल तुम्हाला किती

तर ते तुम्ही आता किती फुलं असं किती माळं सांगतात तुम्हाला किती फुलं हवे आहेत ते सर्व हे करून तर आम्हाला परवडत असेल तर मग आम्ही तुम्हाला म्हणजे ते गजरे असे कारण की तुमचे गजरे काही जास्त नाही आहे तर ते तुम्हाला आमच्याकडून देऊ शकतो डिस्काउंट पण आता ते तुमचं सहा ते काय नाही दहा रुपयेच असतात म्हणजे पंधरा रुपये पण आता तुम्ही फुलं खूप घेत आहात तर तुम्हाला दहा रुपये भरपूर झाले हां तर हो हो चालेल तुम्हाला झेंडूचे किती डझन हवे आहेत हां आणि हां हां तुम्ही थोडे थोडे हे करून घ्या ना मग आता झेंडूचे दहा किलो घ्या गुलाबाचे घ्या थोडे पाच किलो मोगऱ्याचे चाफा पण आहे आमच्या जवळ जास्वंदी आहे म्हणजे भरपूर व्हरायटी आहेत फुलांमध्ये

काय पंधरा पंधरा किलो पंधरा पंधरा किलो का चालेल चालेल आणि माळा फक्त पाच सहा का तुमच्या इथे जास्त गेस्ट आले तर मग तुम्हाला जास्त पाहिजे ना हो हो चालेल मग हां चालेल या मग हो हो चालेल